नमस्कार मित्रांनो तर आपण पाहतो मोठ्यामोठ्या लग्न समारंभात जी पाण्याची व्यवस्था कशी करायची तर सुरुवातीला आपण पाण्याचे नियोजन कसे करायचे हे जाणून घेऊ या जर मोठेमोठे लग्न समारंभ असतील तर सर्वप्रथम दोन ते चार दिवस आधी तेथे जाऊन पाण्याचे नियोजन आपल्याला करावं लागते तर त्यासाठी कोणकोणत्या पद्धती आपण अवलंब करू शकतो तर सर्वप्रथम आपण टँकरची सुविधा करू शकतो दोनचार दिवसांआधीच तिथे टँकरने पाणी नेऊन त्या टाक्यांमध्ये भरणे आणि लग्नाच्या ऐन वेळी ते आपल्याला नळावारे कामातून येईल दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर अॅक्वा जे आहेत मोठ्यामोठ्या रंगात लग्न समारंभात आपल्याला वॉटर अॅक्वा भेटते त्याची प्राईस पंधरा ते वीस रुपयापर्यंत असेल आणि त्याच्यामध्ये जवळपास वीस ते पंधरा लिटर एवढ्यापर्यन्त पाणी मावते तर अशा प्रकारे आपण लग्न समारंभात मोठ्यामोठ्या लग्न समारंभात पाण्याचं नियोजन करू शकतो आणि जास्तीत जास्त पाण्याची बचत करू शकतो